मित्रा जसे की वाटत आहे तुला एक नवीन सिमकार्ड घ्यायचेय तर तुला त्यासाठी पहिले आधार नंबर द्यावं लागतो आणि आधार आधार कार्डची प्राप्त द्यावी लागते आणि ते आधार कार्ड तूझ्याकड नसेल तर तू आधार कार्डच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकतो ते कसे करायचे ते मी आज सांगतो पहिल्यांदा तू आधार कार्डच्या वेबसाईटवर जा तथे तुला आधार डाउनलोड चीपाऱ्या म्हणून दिसेल त्यावर क्लिक कर आधार कार्डचे नंबर टाक कॅप्चर टाक आणि ओ टी पी टाक मग तुझ्या आधार डाउनलोड होईल